हं आमच्या स आमच्या संस्कृतीत पोळा पोळा हा आमच्या गावातला खूप फेमस पोळा आहे आणि पोळा हा म्हटलं मोठा पोळा हा पहिलं होत असते बैलपोळा बैलपोळा हा हा पण चांगला होत असते पण नंदी पोळा हा आमच्या गावातला फेमस पोळा आहे प्रसिद्ध पोळा आहे आणि छान म्हणजे न झाक्या निघते अजून दिवसभर असं म्हणजे न चालूच राहते घरोघरी पाहुणे येऊन राहते असं वाटते की जसं दिवाळी आहे आमच्याकडे आणि पोळा हा आमचा वर्षातून एकवेळा येत असते असं वाटते दिवाळी आली आमच्याकडे आम्ही साफसफाई करते छान मस्त घर ठेवते लोकं येते आमच्या घरी खूप भरपूर लोकं येते आणि असं म्हणजे पाहुणे पाहुणे सगळ्याच्या घरी पाहुणे राहते आणि असं वाटत नाही का म्हणजे पोळा आहे बा असं वाटते की जसं काही दिवाळी आहे आमच्याकडे सगळे जणं सणवारासारखं सगळं खाणं पिणं चिवडा करते चकल्या करते शंकरपाळे सगळं करते खा घ्यायचं आणि छान मस्त पोळ्याला एन्जॉय अजून खूप इन्जॉय करते आणि पोळ्याचीही वाट आम्ही वर्षभरातून एक वेळा पाहात असतो गे आमचा प्रसिद्ध पोळा येईल बा आमच्या पोळा हा आमचा खूप आवडीचा आहे आणि आम्ही वाट पाहात राहतो आणि खूप चांगला आहे पोळा हा पोळा हा म्हणजे भरपूर बाया लुगडे घालतात छान मस्त डेकोरेट करतात खूप छान मुली वगैरे मुलं वगैरे छान छोटे छोटे नंदी घेऊन जातात मोठेही नंदी आणतात आमच्याकडे आणि खूप प्रसिद्ध असल्यासारखं म्हणजे झाक्या निघतात खूप महत्त्वाचं